एखादा स्मरणीय म्हणजे अगदीच स्मरणीय प्रसंग म्हणजे ही सत्यघटनेवर आधारित आहे माझ्याच बाबतीत घडलेला मला गीतलेखन करायला आवडतं मी गीतलेखन करते आणि गीतगायनही करते महारा सारसबागेमध्ये महालक्ष्मीचं एक मंदिर आहे ते मंदिराचं बांधकाम चालू होतं तेव्हापासून मी तिथे बघत होते जात माझ्या जाण्यायेण्याच्या वाटेवरच ते मंदिर होतं नेहमी जात येत असताना मी मूर्तींकडे बघायची एक दिवस मी तिथे मंदिरात गेले मूर्तींकडे बघत बसली खूप सुंदर दर्शन असं मला झालं आणि मला खूप भरून झालं माझं मन अगदी शांत झालं आणि मग मला ते सारखं सारखं मंदिरात जावंया जावंसं वाटू लागलं मी मंदिरात जायला लागली त्यानंतरच्या नवरात्रीचे दिवस होते आणि देवीचं नवरात्र होतं माझ्या घरामध्ये पण देवीचं नवरात्र सुरू होतं तेव्हा मी बसलेले असताना अचानक सरस्वतीविषयी काही ओळी माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि मी सरस्वती वंदना ते लित गीत लगेच माझ्या वहीमध्ये लिहून घेतलं थोड्या वेळाने मला त्याची चालही आपोआप म म्हणजे मी गुणगुणायला लागले मला चाल यायला लागली आणि मग मा मी गाणं शिकत असलेल्या माझ्या गुरूंकडे गेले त्यांना ते म्हणून दाखवलं त्यांनी थोडेफार बदल के बदल केले आवश्यक होते ते आणि सुंदर असं ते गाणं बसलं त्याच्यानंतर कोजागरीचा दिवस होता आणि कोजागरीला म्हणजे म मोठ्ठा महोत्सव असतो तिथे दिवे वगैरे लावलेले असतात आणि सबंध अशा त्या सुंदर वातावरणामध्ये ते म सरस्वतीला हार वगैरे घातलेले होते म महालक्ष्मीची मूर्ती होती तिथे अत्यंत प्रसन्न अशा वातावरणात तिथे गाण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्या वेळेला हे गाणं सादर करायची मला तिथे संधी मिळाली ते गाणं मी सादर केलं माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू धारा वाहात होत्या पण मला इतकं प्रसन्न वाटलं या देवीच्या कृपेने माझ्याकडून गीतलेखन गीतगायन झालं आणि देवीची माझ्याकडून ही सेवा घडली मी अत्यंत आनंदात समाधानाने घरी परतली